आमच्या प्रदेशातील शिवणकामाचे नमूना म्हणजे शिलाई मशीन आहे त्याच्यावरती आम्ही ब्लाऊज मुलींचे फ्रॉक अतं उशी कवर कपाटाला दरवाजाला लावायचे पडदे असं काय थोडं शिवतो आणि विणकामाचं सांगायचं झालं तर सुई आहे त्याच्याने मी दरवाजाला लावायचं तोरण रुमाल परत काय असं शोपीस म्हणजे बदक म्हणू नका बाहुली असं काय वेगवेगळ्या प्रकारचे जे शोपीस येतात ते बनवतो आणि पारंपरिक कापड म्हणजे मी स्वेटर शिवला आहे त्याच्याने विणकामात स्वेटर टोपी लहान मुलांचे मोजे

बटवा एक प्रकारचा येतो पैसे ठेवण्यासाठी तो शिवला आहे पर्स असं काय काय वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू बनवल्यात